हलो हं बोला

हो आहे ना गाडी तुम्ही किती लोक आहात अच्छा ओके कधी

नाही तुम्ही सांगा तुम्हाला कधी जायचं आहे चौदा तारखेला जायचं आहे अच्छा ओके किती वाजता जायचं आहे अच्छा दहा दहा वाजता जायचं आहे का ठीक आहे चालेल आहे आमच्याकडे क्रुजर गाडी दहा लोकांच्या हिशोबाने ते तुम्हाला भेटून पाहीन आणि हां भेटून जाईन तुम्हाला चौदा तारखेला दहा वाजता तुम्ही मला ॲड्रेस पाठवून द्याल तिथे मी त्या ॲड्रेसला गाडी पाठवून देणार तुम्हाला तुमचं म्हणजे हे काय म्हणजे गाडी हवी आहे हां बोला ना नाही तुम्हाला समजा आता केळापूरला जायचं म्हटल्यावर केळापूर इथून ऐंशी ते नव्वद किलोमीटर आहे तर तुम्हाला आम्ही चार हजार रुपये भाडं लागेल अपडाउनचं हो दहा सिटाप्रमाणे तुम्हाला चार हजार रुपये भाडं लागेल तीन हजार महाग आहे ठीक तुम्हाला अजून परत दुसरं पण देवस्थान करायचं आहे का फक्त केळापूरवरून परत यायचं आहे फक्त केळापूरला जाऊन रिटर्न यायचा आहे ना तर चालेल चालेल भेट होऊन जाईल तीन हजारामध्ये होऊन जाईल ठीक हा हो